माझा संग्रह आहे न काय सगळे चित्रपटाच्या सी डी आणि व्हि सी डीस संग्रह करायचा कारण मला सिने मुळात सिनेमाची आवड खूप होती आणि जुने सिनेमे शक्यतो कुठे बघायला मिळायचे नाही त्यामुळे माझ्या एक मनात एक का की आपला ह्याचा संग्रह असावा त्याचे प्रत्यक्ष चित्रपट बघायला नाही मिळाले तरी सी डी किंवा वि सी वि सी डीवर आपल्याला बघता येतील पूर्वी आम्ही सिंगल पडदा म्हणजे सिंगल स्क्रीन म्हणजे त्या पडद्यावरचे चित्रपट जुने चित्रपट परत मॅटेनी शोला वगैरे बघायला पण आता या युगात आपल्याला ते शक्य होत नाही कारण सगळे मॉल्स मॉल म मॉल थेएटर झालेले परंतु सी डी किंवा वि सी डी एक तुमच्याकडे उपलब्ध आहे तर ती गाणी ऐकता ऐतात आणि चित्र वि सी डीमुळे चित्रपटही बघता येतात त्यामुळे मला सवय लागली पगार झाला की ज्या ज्या जुन्या सि डी आहेत त्या मिळतील त्या सगळ्या गोळा करायच्या असं करून मला जुने चित्रपट आणि जुन्या संगीतकारांची काही गाणी याचा एक वेडच लागलं की दर महिन्याला दर आठवडी एखादं काही नवीन मिळालं नवीन म्हणजेच जुन्यापैकी तर त्याचा संग्रह करायचा असं करता करता करता माझ्याजवळ जवळ पाचशे सी डी आणि वी सी डी झाल्या आणि ते आता माझ्या कपाटात व्यवस्थित आहे पण त्याचे एक असतं की तुम्हाला ते सतत स्वच्छ करावे लागतात अशा त्या वापरावे लागतात त्याच्यात बराच वेळ जातो पण मला इच्छा आहे संग्रह करण्याचे त्यामुळे हे सगळा उपसाव हे सगळा उपद्व्याप मी करत असतो परंतु किती दय माझ्या मागे या सि डीचं काय होणार याचा मी कधी विचार येता फेकून हे वाचं वाईट वाटयचं की मी एवढ्या सांभाळून ठेवल्या आहेत तर त्याचा उपयोग चांगला हवा म्हणून इतराना द्या पण त्यांच्याकडे व्हि सी डी प्लेयर किंवा सी डी प्लेयर नसेल तर ते वाया जाणार म्हणजे आता सध्याच्या युगात तुम्हाला यूट्यूबवर सगळं उपलब्ध असल्यामुळे माझ्या ह्या संग्रहाचा मालाच उपयोग होतो बाकी कोणाला होईल याचा संभव नाही आहे